आमच्या राज्यात प्रादेशिक बोली भाषेपेक्षा मराठी भाषा कशी वेगळी आहे असं म्हटलं तर वेगळी नाही आहे पण काय होतं आहे की आज प्रत्येक पन्नास कोसावर हे वेगवेगळ्या हे पडते काय म्हणतात प्रादेशिक भाषा आणि स जे एक स्टँडर्ड मराठी भाषा याच्यामध्ये फरक पडते जसं आता पुणे किंवा मुंबई या साईडनं या दिशेनं जर गेले तर पुण्यामध्ये एकदम शुद्ध मराठी बोलली जाते आणि तेच मुंबईला गेलं तर मुंबईला मुंबईच्या तेवढं तशी काही काहिक लोक टपोरी टाईपची म मराठी बोलतात तीच मराठी शुद्ध जी आहे ती पुण्यामध्ये जशी बोलतात शुध्द मराठी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली इथं पण बोलली जाते पण तिकडे ते वेगळ्या पद्धतची मराठी शुद्ध बोलतात आणि तेच इकडे जर आलं खानदेशामध्ये तर अहिराणी टाईप मराठी बोलतात तर त्यांचं वेगळं राहते तेच परत मराठवाड्यामध्ये आलं तर तिथं पण मराठीच बोलली जाते पण मराठवाड्यामधली मराठी ही थोडी वेगळ्या पद्धतीची ती पण स्टँडर्ड म्हणतात पण ती थोड्या वेगळ्या पद्धतीची आणि हे हे विदर्भामध्ये आलं तर विदर्भामध्ये मराठी बोलली जाते पण विदर्भ भाषेमधली मराठी बोलली जाते आणि त्यामध्ये वराडात म्हटलं तर वराडी भाषेत वराडातली थोडी वेगळी मराठी बोलली जाते तेच नागपूरच्या जर स दिशेने गेले आपण तर तिकडं थोडं वेगळं आहे हिंदी आणि मराठी अशी मिक्स बोलली जाते तर प्रादेशिक भाषा मराठी ही असली तरी पण जी वेगळी आहे मराठी आणि आप ज्या ज्या या आपण याच्यामध्ये एरियामध्ये जे राहतो तर तिथली तिथली वेग वेगळी भाषा तिथं असं दिसून येते ज्याच्यामुळे काय होते की जसं मरा इकडे जर वराडामध्ये अरे तुरे आबे जाबे असं काही विशेषण लावतात तेच स्टँडर्ड जी मराठी राहते त्यामध्ये चहा म्हणतात इकडे चाय म्हणतात तर असे कुठेतरी फरक पडते तशी थोडीशी आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासोबत संपर्क करायला किंवा आपले मतं जुळवून घेण्याला जे काही प्रादेशिक लोकांत त्यांच्याबरोबर तेवढं करावंच लागते म्हणजे काय तर असं तिथलं जवळच्या झाल्या झाल्यासारखं असं आपल्याला असं वाटतं आहे त्याच्यामुळे ते मराठी भाषा आणि याच्यामध्ये थोडासा फरक पडत आहे